एक छोटंसं ॲप आहे काय एकदोन एमबीच्या असेल नोट्स सर्वात कॉमन सर्व मोबाईलमध्ये इनबिल्ट असतात ते आपल्याला वेगळं काय इंस्टॉल करा लागत नाही हे खूप उपयुक्त ॲप आहे मला आणि सर्वांना दररोज मदत करतात याची मी यादी करू शकतो त्याच्यात मी यादी करायला वापरतो जसं घरचं हरंबजार आणायचंय राशन आणायचं आहे काही काही करायचे आहे ते मी त्याच्यात लिहितो त्यानंतर एक छोटंचं व्हॉट्सअप वॉट्सअप वॉट्सअप तर एकाचे ॲप आहे पण त्याच्यात मॅसेज पाठवू शकतात व्हिडिओ कॉल करू शकतात नेटवर्कवर कॉल करू शकतात आपण आपली फाईल पण आता स्टोर करू शकतात स्वत ला सेंड करून हे पण एक चांगलं उत्तम असं एक ॲप आहे त्यानंतर अजून आपण बोलूया म्युझिक म्युझिक हे पण एक इनबिल्ट ॲप असतं ज्याच्यात आपण गाणे ऐकतो गाणे त्याच्यात आपण रिकॉर्डिंग पण ऐकतं जे आपण कॉल रेकॉर्डिंग करतो व्हॉईस रेकॉर्ड करतो ते ध्वनी आपल्याला ऐकायला भेटते त्या ॲपनं ॲपने हे छोटा साहेब आपल्या बरंच काही कारड करून देतो त्यानंतर प्ले स्टोरवर तसं खूप काही ॲप आहे ज्याचे मी यात नाव घेऊ शकतो पण जे मला वाटतं लई गरजेचे आहे ती सांगत आहे अजून बोललं तर फोन कॉलचा ॲप आहे ते एक आहे त्याच्यावर फक्त कॉन्टॅक्ट सेव असतं आणि फोन लावू शकतात आपण

एकन इकडून जग जगाच्या एक बाजूनं इथे कोपऱ्याला बसून ती दुसरे कोपऱ्याला फोन लावणं आणि बोलणं आपलं हाल सांगनं आपण कुठे आहे कसे आहे कधी आलंय कुठं जाणार आहे काही असलं तर आपण सांगू शकतात

ॲपने दधन किंवा जास्त आपले जवळचे लोक जेव्हा आपल्यापेक्षा लांब होतात त्यांना परत परत जवळ करतात आणि हे ॲपपनने महत्त्वाचं आहे दररोज हे कामाला येतंच कोणी असो त्याची मोबाईल घेताना बा एकदम छोटी आवश्यकता का किंवा आपण म्हणूया गरज असते की कॉल लावणं हे शक्य असतं तर फोन हे असचं नावाचं ॲपने त्यानंतर इथं पेमेंट्स ॲप जसे फोन पे गुगल पे पेपाल मोबाईल क्विक असं सर्वात कॉमन तर गुगल पे आहे ते कसं आहे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही माझं मात मी मांडणं मला वाटत नाई आता इथं मांडलंं पाहिजे पन एक चांगलं आहे की आपन पेमेंट करू शकतात घरी बसूनही आपन लाईट बिल पे करू शकतात आनि कुठलेही लोकांना आपन पैशे टाकू शकतात हे एकदम सोप्पं झालंय आपल्याला कुठे बँक कुठे जाण्याची गरज नाही आणि हे पने आपण दररोज वापरतो जर दहा रुपयाचं पेनही घेतलं तर आज लोक आणि मुलं ऑनलाईन पेमेंट करतात इंटरनेटद्वारे हे लई सोपं आहे चार मला पण कोणी चालू शकतं त्याच्या इतका अवघड पण नाही आणि दररोज वा आपण वापरत असलेल्या ह पाय जर आपन अजून बोललं तर येतं गॅलरी गॅलरी म्हणजेच आपन जिथं आपले जे फोटो काढलेले विडिओ काढलेले जे डाऊनलोड केलेले जे कोणाकडन घेतलेले हे आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर आहे हे आपण कधीही बघू शकतात कधीही आता गॅलरी उघडली आपलं सगळंच समोर दिसतं जर फोल्डर असले तर फोल्डर दिसतात आपण करू शकतात फोल्डर हे लई सोप्पं झालं आहे तर याच्या मागं एक दररोज उपयोगी येणाऱ्या माझा आवडीचा ॲप तर गॅलरी आहे कार माझ्याकडे इंटरनेट नसलं तरी मी जे काढलेलंय जे माझे मागचे आठवनी आहे ते मी बघू शकतो हे एक खूप चांगलं झालं आहे म्हणून उपयुक्त ॲप्स खूप आहेत दररोजच्या पण मीला मला जे वाटले ते मी सांगितले